आमच्या परिसरामध्ये मुख्यतः जी मनोरंजाची मनोरंजनाची माध्यमं आहेत किंवा जे उद्योग आहेत ते आहेत चित्रपट जे लागतात ते त्यानंतर नाट्यगृह आहे रत्नागिरी नगर परिषदेचं स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह त्यानंतर आहे वेगवेगळ्या सणासुदीला होणारे नमन खेळे जाखडी डबलबारी ही गावागावामध्ये होतेच होते सो ह्या प्रकारचे सगळे महत्त्वाचे जे मनोरंजनाचीच आहे म्हणजे गावामध्ये गेलात तर तुम्हाला जाखडी दिसणारच नमन दिसणार त्यानंतर डबलबारी दिसणार भजन दिसणार हे सगळी मनोरंजनच होत आलेलं आहे आणि आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे वेबसिरीज हा एक नवा मनोरंजनाचा अध्याय सुरू झालेला आहे उद्योग सुरू झालेला आहे त्यातून पैसे कमावणे त्यातून अर्थार्जन करणे हा एक वेगदा वेगळा छान प्रकारचा असा उद्योग निर्माण झालेला आहे तो सगळीकडेच आहे जसं आमच्या भागात सुद्धा आहे टेलिव्हिजन म्हणाल तर रत्नागिरीमध्ये टेलिव्हिजन इंडस्ट्री नाही आहे शूट होत नाही बघितली जाते टेलिव्हिजन इंडस्ट्री आहे म्हणजे घरा घरात संध्याकाळी सात ते रात्री अकरापर्यंत टेलिव्हिजन इंडस्ट्री बघितली जातेच जाते रेडिओवर आकाशवाणी केंद्र आहे आकाशवाणी सकाळी साडेपाचला सुरू होतं रात्नागिरीमध्ये त्याची सुद्धा एक वेगळा वर्ग आहे जो वेगळा प्रेक्षक वर्ग आहे जो आतुरतेने वाट पाहत असतो रेडिओची रेडिओ लागण्याची रेडिओवर नवीन काय ऐकायला मिळत आहे थोडक्यात पोडकास्ट जे आत्ता नवीन सुरू झालेलं आहे यूट्यूब चॅनल्सवर सेम पोडकास्ट आकाशवाणी केंद्राचंच असतं पोडकास्टच फक्त ते जुन्या पद्धतीचं सरकारी माध्यमातून सरकारी प्रणालीने सुरू केलेलं ते पोडकास्ट ते ऐकत असतात लोक आणि त्यानंतर चित्रपट आहेच चित्रपट सिनेमागृह दोन होती आता नवीन मल्टिप्लेक्स झाली आहेत सो तिथे जाऊन बघितलं जातं नवीन नाट्यगृह बांधण्यात आलेलं आहे बांधण्याचं एक काम सुरू आहे अशी वेगवेगळ्या प्रकारचे नाट्यगृह नाटकं इथे येतात ती बघितली जातात पथनाट्य आहेत पथनाट्याचे प्रकार होतात आणि त्यानंतर मनोरंजनासाठी अजून राज्य सरकारतर्फे किंवा केंद्र सरकारतर्फे किंवा रत्नागिरी नगर परिषदेतर्फे वेगळ्या प्रकारचे मनोरंजन कार्यक्रम ठेवले जातात गावागावांमध्ये वेगवेगळ्या सणासुदीला कार्यक्रम ठेवले जातात ते इथे दाखवले जातात त्यानंतर डान्स हा एक मनोरंजनाचा खूप मोठा उद्योग इथे आहे चालतो वेगळ्या अकॅडमीज आहेत जे डान्स शिकवतात त्यानंतर कथ्थक भरतनाट्यम अशा वेगळ्या प्रकारचे क्लासिकल जे वाद्यं आहेत ती शिकवली जातात पेटी पेटी शिकवली जाते त्यानंतर गिटार शिकवलं जातं गाण्याचे खूप सारे क्लासेस रत्नागिरीमध्ये आहेत रत्नागिरीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे गायक जन्माला येऊ शकतात पुढील काही काळामध्ये सो अशा वेगळ्या प्रकारची मनोरंजनाची साधनं रत्नागिरीमध्ये सध्यस्थितीला आहेत आणि ती खूप चांगल्या प्रकारे वाढत आहेत डेव्हलप होत आहेत त्यातून अर्थाजन निर्माण होत आहे आणि ते होणं गरजेचं आहे त्याशिवाय आर्थिक सुबत्ता येऊ शकत नाही सो अशा प्रकारचे आणि रत्नागिरीमध्ये आर के केबल नावाचं डिजिटल नेटवर्क आहे जे रत्नागिरीच्या बेसिक तळागाळातल्या ज्या बातम्या असतात ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात ज्या दाखवल्या जातात तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात सो अशा वेगळ्या प्रकारची माध्यमं रत्नगिरीमध्ये सध्यस्थितीला आहेत आणि ती खूप चांगल्या प्रकारे चालत आहेत चांगल्या प्रकारे त्याला प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत सो बघू नवीन काही येत आहे का नवीन काही उदयास येत आहे का रत्नागिरीमध्ये